मी जो ओरिएन्ट कंपनीचा पंखा मागवलेला आहे सीलिंग फॅन मागवलेला काही दिवसांआधी तर तो पंखा जो आहे दोन दिवस चांगला चालला त्यानंतर त्याची हवा जी आहे स्पीड खूप कमी झालेली आहे पंखा फिरताना गरगर आवाज येतो आहे खडखड आवाज येतो त्याच्यामुळे खूप डिस्टर्बन्स निर्माण झाल्यासारखं वाटते आहे हवा बरोबर लागत नाही आहे पंख्याच्या ज्या पात्या आहेत त्या थोड्या वाकड्या झाल्यासारख्या आहेत कारण त्या पात्या खूपच पातळ आहेत त्याची जी वायरिंग्स आहे ती वायरिंग पण बरोबर केलेली नाही आहे तर मध्येच कुठले वायर निघाल्यासारखे आहेत त्याच्यातले त्याचं जे कंप्रेसर आहे कंप्रेसर पण हे खूप लो क्वालिटीचं लावलेलं आहे तर मध्येच ते कंप्रेसर पण खराब झालेलं आहे एकंदरीत हा जो पंखा आहे ओरिएन्ट कंपनीचा हा अजिबात आवडलेला नाही आहे या प्रोडक्टमध्ये मला जराही सॅटिसफिकेशन मिळालेलं नाही आहे